भारताची वाहतूक व्यवस्था जी आहे ती समजा बसेस रेल्वे यामध्ये जे आहे एकतर बसेस जे आहेत ते अस्वच्छ आहेत महाराष्ट्रातील जे बसेस आहेत त्या अस्वच्छ आहेत आणि त्या वेळेत येत नाही आहेत आणि त्यांची अवस्था खूप हालाकीची आहे प्रत्यक्ष कंडाक्टर सांगतो की आमची बस गळते तर इथे ती अशी अवस्था यायला नाही पाहिजे खरं तर याचं म्हणजे प्रायव्हेट जर केलं तर नक्कीच चांगलं होऊ शकते असं मला वाटतं आणि रेल्वेची तिच अवस्था आहे आपण रिजर्वेशनच्या डब्यामध्ये जर बसलो तर आपल्या पायाशी येऊन कुणीही बसतं किंवा रिजर्वेशनपर्यंत आपण पोहचूसुद्धा शकत नाही इतकी गर्दी असते म्हणजे बाकीचे लोकंच त्यात बसतात यातमध्ये शासनानं लक्षच घातलं पाहिजे कारण रिजर्वेशन करूसुद्धा आपण आपल्या जागेपर्यंत पण पोहचू शकत नाही ही वाईट अवस्था आहे तर ही भरपूर आव्हने